माझा पॉझिटीव्ह एक्सपेरेन्स हा पॅन्टबद्दल आहे आता पॅन्ट म्हणजे जीन्सबद्दल आहे माझा पॅन्टमध्ये खूप प्रकार येतात तर मी माझा जीन्सबद्दल सांगतो जीन्समध्ये मी एक जीन्स घेतली होती आणि तिला आता सहा महिने होत आलेला आहे चांगली जीन्स होती मी दोन हजारापर्यंत घेतली होती ती जीन्स तर त्याची मला हे आवडलं की त्याची क्वालिटी ही खूप चांगली होती त्याचा कलर अजूनही निघालेला नाही आहे स्कायब्लू कलरमध्ये घेतली होती मी आणि म्हणजे स्कायब्लू कलर हा निघत राहतो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्कायब्लू कलर हा त्याचा कलर जो आहे ना तो उडत राहतो उडत जातो आणि तो पांढरा होत जातो ती पॅन्ट परंतु माझ्या पॅन्टसोबत तसं झाला नाही माझी पॅन्ट ही अजूनपर्यंत पण त्याच कलरची आहे आणि तिच्यामध्ये कोणताही असा फरक पडलेला नाही ना ती कुठून फाटली नाही आहे पुरी इलॅस्टिक आहे ती एकदम स्टेचेबल आहे तिला म्हणजे तिला जेवढं पण स्टेच केलं तेवढी स्ट्रेच होते फाटत वगैरे नाही त्यामुळेच मला ती पॅन्ट खूप आवडते आणि अजुनपर्यंत ती मला साथ देते आहे तर एवढा मी पॉझिटिव्ह एक्सपेरेन्स माझ्या पॅन्टबद्दल बोलू शक